कोणत्याही आईला किंवा तिच्या मोठ्या बहिणीला असं वाटते की तिच्या मुलीने खूप शिकावे शिकून स्वतःच्या पायावर उभे रहावे म्हणजेच स्वावलंबी होणे जेणेकरून तिने तिच्या जीवनात कोणत्याही अडचणी आल्या किंवा कोणते अडथळे आले तर तिने ते निर्भीडपणे समोर जाऊ शकते त्यातच तिला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शिक्षण घ्यावे असते घ्यायचे असते तर शिक्षणाच्या माध्यम म्हणजे इंग्रजी किंवा मात आपली मातृभाषा त्यात शिक्षण घ्यायचे असते त्यासाठी पहिले आपल्या कुटुंबाचा म्हणजे माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी माहिती असणे आवश्यक आहे जसे आम्ही दोघीही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मराठी माध्यमातून घेतलेले आहे तसेच मी स्वतः कला आणि वाणिज्य ह्या क्षेत्रात पदवी घेतलेली आहे त्यामुळे मी माझ्या मुलीला विज्ञान या क्षेत्राकडे टाकण्याचा कल करू शकते पण मी तसे नं करता तिला काय आवडते ती कशात निपुण आहे म्हणजेच तिला काय सहज ती सहज करू शकते तिचे क्षेत्र तिने निवडावे असे आम्ही दोघेही मानतो शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते त्यात मुले कसे शिकतात त्यांचा विकास कसा होतो जसे विकासामध्ये जसे शारीरिक विकास मानसिक विकास भावनिक विकास आणि महत्वाचा म्हणजे बौद्धिक विकास ही विकास कशाप्रकारे होतो किंवा कुठे काय अडचणी येते का त्यात खूप काही अडचणी येतात जशी मुलगी ही हुशार आहे पण तिला तिचं समोरचा जो विचार करायचा असतो जसं तिला काही निवडायचं असते कोणी कोणत्या कॉलेजमध्ये जायचे आहे किंवा आपलं करियर कसं करायचं असते मग त्या करियरबद्दल तिला जास्त अशी माहिती नसते त्यासाठी किंवा तसेच तिला उच्च शिक्षणाला जायचं घ्यायचे असते उच्च शिक्षण किंवा उच्च शिक्षणासाठी तिला बाहेर जावं लागते कधी तालुका तालुक्यामध्ये म्हणा किंवा जिल्ह्यात किंवा कधी कोणते जरी उच्च शिक्षणासाठी बाहेर राज्यातही जावं लागते त्यासाठी तिला तेवढं धाडसी असले पाहिजे आणि त्या धाडसामध्ये तिला घरचा स्पेशली म्हणजे आईचा खूप सपोर्ट पाहिजे आणि सपोर्ट असूनही त्या धाडसाला समोर जाण्यासाठी तिला आपल्या बाज मागची बाजू जी आर्थिक बाजू असते ती पण सबळ पाहिजे बाहेर राज्यात शिक्षण म्हटलं की पैसा हा आलाच त्यातच त्यांचे आरोग्य ही पण पैशासारखेच महत्वाची बाब असते मुलींच्या शिक्षणाला च्याबाबतीत अडचणी म्हणजे खूप साऱ्या अडचणी आहेत पण त्यामध्ये सर्वात महत्वाची अडचण अशा अडचणी मग ते भरपूर आहेत पण दारिद्र्य ही एक अडचण आहे मुलगी ही कितीही हुशार असली ना तरी पण पालक भाकरीच्या शोधात इकडे तिकडे भटकत असते त्यात मुली हुशार असून काही फायदा होत नाही तरी पण ती शिक्षण हुशार असूनही ती शिक्षण घेऊ शकत नाही दुसरा त्याच्या तिथे बेकारी आताचे पालक हे पदव्यांचे गठ्ठे घेऊन नोकरीच्या शोधात फिरतात पण नोकरी मिळत नाही सुशिक्षित बेकार पालक शिकून नोकरी नाही व्यवसायाला भांडवल नाही म्हणून शिक्षणापासून प्रथम मुलीलाच दूर रहा ठेवते याची अनुभूती जरी स्वतः नसली तरी ती स्थिती तशीच आहे तरी पण ते पालक शिक्ष मुलींना शिक्षण देण्याचा भरपूर प्रयत्न करीत आहे दुसरा म्हणजे आपला याच्यात जो चालू आहे अंधश्रद्धा आणि अज्ञान आजही आपला समाज हा अज्ञान आणि अंधश्रद्धेने ग्रासलेला आहे मी आता मागच्या आठवड्यातच वाच पेपरमध्ये वाचले की संथान जातीच्या एका मुलीचे गाढवाशी लग्न लावून दिले एकीकडे प्रगतीच्या दिशेने चाललेला आपला हा समाज आणि दुसरीकडे ह्या अशा अधोगतीला गेलेला हा समाज त्यामध्येच स्त्री पुरुष ह्या ज तशाच एक यामध्ये आणखी आहे की स्त्री पुरुष भेदभाव काही ठिकाणी अजूनही मुलींना शिक्षण देण्यास पालक नाखूष असतात खेड्यामध्ये स्पेशली खेड्यामध्ये असतात की काय मुली काय करणार आहे मुलगी शिकून दुसऱ्याचं धन म्हणतात नं परक्याचं धन शिकून काय करणार आहे त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष होते त्यातच पुस्तकी शिक्षण आताच्या मुलांना फक् मुलांना म्हणा किंवा पालकांनाच आम्हालाच मुलांचे टक्केवारीचे महत्त्व दिले जाते मुलगा काय कर मुलगी काय करते किती पुस्तकी ज्ञान आहे बाकीच्या गोष्टीकडे किंवा बाकीच्या खेळांकडे म्हणा तिच्या शारीरिक ह्याच्याकडे शिक्षकांचे पूर्ण लक्ष नसते किंवा त्यात भरच देत नाही किंवा फक्त पुस्तकी ज्ञान असते आणि शिक्षण शिक्षकांचे जे आहे अशैक्षणिक कामे जसे शिक्षक फक्त शिकवतात त्यांनी तेवढं पुस्तक वाचलं आहे की झालं त्यांना बाकी काहीच नसते त्यांना फक्त त्यांचं शिक्ष भाकरी आणि प्रतिष्ठा यातच ते शिक्षक आत्ताचे अडकून बसलेले आहे आणि मुलांच्या जीवनाला जी दिशा द्यायची असते जी शी मुलांना गती द्यायची असते त्यांना जे सांगायचं असते की मुलांनी नाही रे बाबा ह्याच्यातून नका तुम्ही याच्यात इकडे जा किंवा याच्यातून ही नं असं नका करू तुम्ही ह्या मार्ग शोधल्याने तुम्हाला याच्यातून असे तुम्ही समोर जाऊ शकता ह्या अश्या चक्रात अडकलेली आहेत हे शिक्षणाचं हे आत्ताचं पूर्ण व्यापारीकरण झालेलं आहे तरी पण आजच्या काळात म्हणजेच आता हे जे मुलांना किंवा मुलींना शिक्षण देणे हे आता तारेवरची कसरत झाली आहे तरी पण मी माझ्या मुलीला चांगल्याच प्रकारचे शिक्षण देण्याचं प्रयत्न करीत आहे